माझा आवडता खेळ आहे क्रिकेट आणि क्रिकेटर म्हणाल तर आत्ता सध्याच्या युगातला विराट कोहली आणि आणि का म्हणाल तर तो सगळ्यांनाच माहिती आहे तो शाळेतही खेळला जातो आणि त्याच्यातले जे नियम्ज आहेत ते सोप्पे असतात बरं आणि ते कसं आहे एका दिवसामध्ये रिजल्ट पण लागतो आणि उत्सुकता ही आप ल डोळ्या म्हणजे उत्सुकता ताणली जात नाही जसं की इथे खेळताना बॅटिंग कशी होते बॉलिंग कशी होते हे बघण्यात आपण पूर्णत त्याच्यामध्ये रमलेलो असतो आणि हा खेळ स टी वीवर सगळेजण उत्सुकतेने बघत असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये इंटरेस्टिंग वाटतो आणि ती पूर्ण कुटुंबाबरोबर बघण्या बघू शकतो तिथे कोणताही आक्रोश किंवा कोणताही मारामारी हा प्रकार नसतो तिथे निव्वळ मनोरंजन आणि निव्वळ खेळ हेच आपण बघितलं जातं आणि खेळ खेळ म्हणून बघितला जातो आणि इथे त्याच्यानंतर जिंकल्यानंतर किंवा हारल्यानन्तर कोणताही खेळाडू असा वाईट प्रतिक्रिया देत नाही तिथे खूप छान प्रकारे असं समजवलं जातं किंवा मी म्हणेन की जरी खेळाडू जिंकला असेल तरीसुद्धा त्याला ॲप्रिशिएट केलं जातं आणि हारला असेल तर ना तरीसुद्धा त्याला ॲप्रिशिएट केलं जातं त्याच्यामुळे मला हा गेम खूप आवडतो आणि जसं मी पहिलंही सांगितलं की कुटुंबाबरोबर बघतानासुद्दा हाच कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला हा कळत असतो त्याच्यामुळे आपल्याला अरे किती स्कोर आहे किंवा काय स्कोर झाला आहे आपल्याला जिंकण्यासाठी किती वेळ लागेल किंवा पहिली बॅटिंग कोणाची आहे बॉलिंग कोणाची आहे आणि सगळ्यांचाच आवडता खेळ असल्याकारणाने टिव टी व्हीचा जो रिमोट आहे तोही कोणाकडे मला हे खेळायचं आहे मला ते पाहिजे हे असं काही कोणतंही भांडणं होत नाहीत त्याच्यामुळे मला हा गेम आवडतो